रेखांकन किंवा स्केचिंग करायला मला आवडतं कारण का मी जेव्हा एखादं स्केच काढतो आणि ते जेव्हा हुबेहुब येतं तेव्हा मला खूप आनंद होतो माझ्या मनावरचा ताण हलका होतो आणि मला खूप मनोमन आनंद होतो आणि मला स्फूर्ती येते नवीन नवीन आणखी रेघाटनं करायची हा माझा स्ट्रेस बस्टर आहे